पोहायचं म्हणलं तर आपल्याला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं मी पोहायचं म्हणलं तर पहिले आपल्याला घरचे नकार देतात नदीत जायचं विहिरीत जायचं तर त्यांना घरच्या परवानगीशिवाय तर आपण जाऊ शकत नाही पण घरचे परवानगी आपल्याला देत नाही कारण त्यांना वाटतं जर तिकडे काही झालं म्हणजे नवीन नवीन गोष्टी ऐकायला येतात पोहायला जायला पहिले आपल्याला घरचे नाही म्हणतात घरच्यांना वाटतं रं याला तिकडे काही झालं त्यामुळे ते नाही म्हणतात पहिला आडथ अडथळा तर आपल्याला इथेच येतो मग आपण मित्रांच्या बरोबर लपून एखाद्या वेळेस जातोच घरच्यांना न सांगता आपण मित्रांसोबत जातो म्हणजे ज्याला पोहता येतं आपण त्याच्यासोबत जातो कारण आपल्याला तर पोहता येत नाही ज्याला पोहता येतं आपण त्याच्यासोबत जातो मग आपणही पोहण्याचा प्रयत्न शिकण्यासाठी जातो आपण पोहण पोहणं पोहण्याचा प्रयत्न करणं म्हणल्यावर आपल्यासोबत पोहणाराच व्यक्ती पाहिजे मग आपण त्याबरोबर शिकण्याचाही प्रयत्न करतो पण पहिल्यांदा विहिरीत उतरायचं म्हणलं तर आपल्याला भीती वाटते उडी मारायला आपण घाबरतो विहिरीत किंवा नदीत उडी मारायला घाबरतो मग मित्र आपल्याला थोडं कॉम्फीडंस देतो म्हणजे उडी मार बघ काही होत नाही पहिल्या वेळेस असंच होतं असं तसं तू थोडं फार सांगितलं तर आपल्याला हिम्मत येते आपण उडी मारण्यास तयार होतो पण आपल्याला परत बुचकाळण्याची भीती वाटते मग आपण कॅन प्लॅश्टीकची किंवा फुटबॉल अशी काही वस्तू घेतो आणि आपण नदीत उडी मारण्याचा प्रयत्न करतो आपल्यासोबत मित्रही असतो आपण पाण्यात गेल्यानंतर आपण कॅन बांधलेली असते आपल्याला समजा बुचकाळाची तर भीती नसते पण पोहणं शिकणं असल्यामुळे आपल्याला हातपाय तर हालवणंच लागेल हातपाय हलवायचे म्हणल्यावर आपण हातपाय थोडेफार हलवतो आपल्याला पहिल्या दिवशी तर नाही जमत पण दोन चार दिवसांनी थोडं काही जमायला लागलं थोडंफार आपण पोहणं शिकतो पण आपले मग नंतर हातपायही दुखायला लागतात कारण दोन चार दिवसात पोहणं शिकलो आणि आपण जास्त पोहायला लागलो हातपाय दुखतात पोट दुखतं थोडं भूक लागते आपल्याला त्याच्यानं नाकात पाणी गेल्यानंतर सर्दी होते म्हणजे भरपूर अडचणी येतात पण आपण ही गोष्ट आपण घरीही सांगू शकत नाही कारण आपण घरून सांगून नसतो आलेलो लपून आलेलो असतो मित्रासोबत पोहणं शिकायचं म्हणल्यावर मग आपण असं तसं करून पोहणं शिकतो पण घरी येऊन आलेलो असतो असे अनेक अडथळे आपल्याला येतात तरीसुद्धा आपण पोहणं शिकतोच कारण याप्रकारे आपल्याला आम्हाला अडचणी येतात पण अशा प्रकारे त्या अडचणीतून आम्ही बाहेर निघतोच